मी परिणिधी मला नवीन लँडलाईन क्रमांकाची जोडणी पॅन क्राच्या नोंदीमध्ये अपडेट करायची आहे तरी त्याकरीता लागणारे कागदपत्र आणि प्रक्रिया तुम्ही मला सांगू शकता का राशन कार्ड सद्यस्थितीमध्ये माझ्याकडे नाही तर ते चालेल का मी तुम्हाला आधार कार्ड नंबर सांगू शकते एक दोन तीन चार तीन दोन तीन एक एक दोन तीन चार या सगळ्या प्रक्रियेला किती वेळ लागू शकतो प्लीज सांगू शकता का लँडलाईन क्रमांक जोडण्यासाठी मला तिथे प्रत्यक्ष यावे लागतं का ओके चालेल तरीही मला किती वेळ एकंदरीत लागू शकते या सर्व प्रक्रियेला आधार कार्ड तुमच्याकडे सबमिट करावे लागेल का आधार कार्ड राशन कार्ड ओके पासपोर्ट टी सी ओके रहीवासी दाखला बरं बरं आणखी काय कागदपत्रे लागू शकते ओके संमतीपत्र ह्या सर्व प्रक्रियेला एकंदरीत किती वेळ जाऊ शकते तुम्ही मला सांगू शकता का एकंदरीत मला तिथे येण्याची गरज आहे का नसल्यास मी तुम्हाला इथून ते सगळं प्रोववाइड करू शकते मी हे सर्व तुम्हाला पी डी एफ स्वरूपात दिले तर चालेल का ओके तसा मी तुम्हाला संपर्क करते किंवा मी तिथे प्रत्यक्ष येऊन भेट देते चालेल हो